सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट एकोणतीस मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सात एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद चौदा ऑक्टोबर एकोणीसशे शह्याण्णव पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस